नमस्कार मी अश्विनी भोज माझ्या सु माझ्या बागेत विविध प्रकारची फुले फळांची खूप झाडे मी लागवड केलेली आहे झाडांची लागवड केलेली आहे त्यात सुंदर असे मनमोहक फुलांचे खूपच आकर्षण दे देऊन जातात मनाला त्यांचा सुवास मनाला सुखददायक आनंद देऊन जातो या झाडांची काळजी मी खूप विशेष काळजीने मी त्यांची खूप काळजी घेते त्याला विविध प्रकारची खते खते पाण्याचा स्प्रे यांचा मी आवर्जून वापर करते एक एक महिन्यानंतर प्रत्येक झाडांची कटिंग करणे खूप आवश्यक असते कटिंग करून त्याला पाण्याचा स्प्रे मारला तर झाडांची वाढ खूप योग्यरितीने वाढते झाडांची काळजी जर छान घेतली तर त्याला खूप टवटवीत फुले येतात फुलांचा फुलांचं देव फुलांनी तर देवघर अक्षरशः माझे खूप छान पद्धतीने सजवून जाते तसेच ही फुलं मनाला खूप आणि आलल आल्हाददायक आनंद देऊन जातात खूप च प्रसन्न वाटते फुलांकडे बघून माझी परस बाग माझी गच्ची गॅलरी पूर्ण या फुलांनी पूर्ण ल भरलेली आहे भरभरून गेलेला हा सुवास मनाला आल्हाददायक आनंद देऊन जातो त्यातील हा त्यासाठी झाडांची निगा राखण्यासाठी खूप प्रकारची काळजी घ्यावी लागते तसेच म ए एक महिन्यानंतर तेची पूर्ण झाडांची कटिंग करणे त्याला खत घालणे त्याची व्यवस्थित त्याला पाण्या पाण्या पाणी देणे या प्रकारची अनेक प्रकारची काळजीही त्यांची जा घ्यावी लागते